सर डेव्हलपर्सला फोन लागलाय का मी मुंबईतून संदीप साडेकर बोलतोय मला तुमच्या कोकणात मला तुमच्या कोकणात आमच्या मर्जीप्रमाने घर बांधून हवे आहे मला कोकणात मालवणी भाषा जिथे उत्कृष्ट बोलली जाते आणि जिथे सगळ्या सु सोयीसुविधा उत्तम अशा असतात ना तिथे मोक्याच्या ठिकाणी मला घर हव आहे सिंगल फ्लोअर विथ गार्डन असं घर हव आहे मला

हो हो ऐसपेस अंगण वैगरे छान जागा असली पाहिजे हां हां हां हां माझं बजेट तसं पन्नास लाखापर्यंत आहे पण तेवढ्यातच व्हायला हव त्यापेक्षा जास्त नको तेवढ्याच बजेटमध्ये अरे व्वा अरे व्वा उत्तम हां हां हां हं हं

ठीक चांगली गोष्ट हो हो हां बरोबर एक मग एल शेपमध्ये नको आमच्या बजेटच्या बाहेर जाणार नाही ना पन्नास लाखाच्या बजेटच्या बजेट हं हं हं

हं हं हं हं हं वाव वा वा उत्तम हं हं हं हो म्हणून तर पर्सनल फोन केला ना कारण आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर फक्त सर भीती एक फक्त सर भीती एक फक्त सर भीती एक आहे की गावच्या ठिकाणी कोकणासारख्या ठिकाणी ते आम्ही बघ म्हणजे खूप ऐकायला येतं की की वगैरे खूप असतात तर तशा एरियात नाही ना म्हणत आहात तुम्ही ठीक आहे ठीक आहे सर तुमचावर विश्वास आहे माझा आम्ही येऊ हो हो हो